सावंतवाडीत तीन मोस्टली फेमस जागा आहेत फिरण्यासाठी एक तिकडचा रॉयल पॅलेस आहे राजवाडा सावंत राजवाडा म्हणून त्यानंतर गंजिफा आर्ट म्हणून आहे तो फेमस त्या तिथे आर्ट गॅलरी आहे त्या राजवाड्यामध्येच त्यानंतर मोतीतलाव आणि नवनवीन एक गव्हर्मेंट थ्रू सफारी स्टार्ट केली आहे पूर्ण सावंतवाडी दर्शन करतात ते त्यामध्ये नरेंद्र डोंगरावरती एक्सप्लोअर करता येतं आपल्याला

मोतीतलाव आणि राजवाड्यामध्ये तर वॉकिंग डिस्टन्स आहे आणि तिथे राजवाड्यामध्ये तुम्हाला राजांचे जुने पोशाख तलवार त्यानंतर त्यांची त्यांची जी राजबैठक व्हायची ती जागा राजवाडा पूर्ण फिरवतो आपण ते जुनं पाटेकर देवस्थान एक मंदिर आहे तेही दाखवलं जातं त्यानंतर तिथून बाहेर पडलो की मोतीतलाव आहे आणि ते वॉकिंग डिस्टन्सवर आहे तिथून न नरेंद्र डोंगर इथे मारुती टेम्पल आहे जुनं आणि त्याच्यावरती सगळ्यात टॉपवरती गार्डन बनवलं आहे सो तिथे हाउस ट्री वगैरे बनवलेली आहे ट्रॅकिंग नाही ॲक्च्युली तिथे सफारी थ्रू आपण डिरेक्टली पोचतो वरती ट्रॅकिंग करायचा असेल तर ट्रॅकिंगही करू शकतो दोन हे आहेत त्याला रोड

हां हां चांगला आहे तो हां हां चांगला आहे हो हो जाऊ शकतो आणि त्या ह्याच्यावरती गेल्यानंतर त्यांच्यानी डोंगरावरती पूर्ण एक वन्यप्राण्यांची माहिती देण्यासाठी एक म्युझियम टायप बनवला आहे आणि त्यानंतर

नाही नाही तिथे प्राण्यांची माहिती आणि त्यांचे फोटोज आहेत सावंतवाडीमध्ये पर्टिक्युलरली जे पाहिले जातात प्राणी त्या प्राण्यांचे फोटोज आहेत तिथे आणि तिथे हाऊस ट्री हाऊजीस बनवलं आहे तेही बघता येतं आणि गार्डन आहे थोडक्यात बघण्यासाठी हां हॉटेल्स आहेत तिथे चांगले हॉटेल्स आहेत राहण्यासाठी प्लस नरेंद्र डोंगरवरून तुम्ही पूर्ण सावंतवाडीचा व्यू दाखवू शकतो आपण एका पॉईंटवरून तिथून पूर्ण सावंतवाडी त्या पॉईंटवरून हा सावंतवाडी मोस्टली फेमस लाकडी खेळण्यांसाठी आहे जो गंजिफा आर्ट मघाशी म्हटलं ते एक ट्रेडिशन सावंतवाडीमध्ये एन्शियंट पीरियडपासून चालू आहे सो ते पूर्ण शॉप्स आहेत चितारआळी म्हणून तिथे पूर्ण लाकडी खेळण्यांची शॉप्स आहेत तिथे शॉपिंगसाठी खूप चांगलं आहे सोर्स आहे तो

एकत्र हो हो आजूबाजूला फिरण्यासाठी मोतीतलाव आहे ओके ओके ओके थँक्यू